हां बोला

अच्छा खाली बांधायची आहे की टेरेसवर बांधायची आहे अच्छा टेरेसवर बांधायची होती हां हां ठीक आहे आता तुम्हाला आतून कोबा करायचा होता की टाईल्स लावायचा होता आपण अच्छा टाईल्स लावायच्या होत्या का पंधरा हजारच्या हिशोबाने एक बाय एकचा टाईल्स जर आपण पकडतो आहे तर व वीस बॉक्स एक बाय एकचे लागतील तुम्हाला एक डॉक्टर फिक्सिटचं वॉटरचं लिकेजचं लिक्विड येतं ते आपल्याला लागेल दोन बॉटल अजून दहा एक गोणी सिमेंट जाईल अंदाज दोघांची रेंज जवळजवळ सारखीच जाईल पण लिकेजचा जो प्रॉब्लेम असतो ना तो टाईल्सं लावल्यानंतर जरा कमी होईल तुमचा आणि घरावर असल्या हां आणि घरावर असल्यामुळे ना टाईल्स बेटर असतात लिकेजची प्रॉब्लेम कमीच होतात आणि दिसून पण येतं ते की कुठे लिक आहे काय लिक आहे हां आणि आपण जेव्हा ते करतो सिमेंट चालवतो त्याचवेळेस आपण ते जे लिक्विड टाकतो ना त्याच्यामुळे ते पाणी लिक होण्याचे चान्सेस कमीच होऊन जातात आणि टेरेसवर असल्यामुळे आपण टेरेसवर शक्यतो सिंथेटिक टँक टाकतो पण मोठी अमाऊंटमध्ये जर आपल्याला लिटर कन्झूम करायचं आहे तर आपण मोठी टाकी कन्स्ट्रक्ट करतो ना त्याच्यासाठी आपण टाईल्स लावतोच लावतो आणि योग्य आहे टाईल्स लावणे हो हो ठीक चालेल